मला जर का कुठेही प्रवास करायचा असेल तर त्याचं प्लानिंग मी पूर्व म्हणजे भरपूर आधी करून ठेवतो व्यवस्थितपणे समजा जर आपल्याला ट्रेननी जायचं असेल तर जाण्याच्या तिकिट्स आणि येण्याच्या तिकिट्स पण आधीच बुक झाल्या पाहिजेत कारण तिकिट्स एकतर लवकर उपलब्ध होत नाहीेत आणि आपल्याला जर तत्काल काढायचं झालं तर ते भरपूर वेळा ते फेल जातं म्हणून एकतर आपल्या जायच्या आणि आय यायच्या तिकीट्स आधीच बुक झाल्या पाहिजेत ते मी बघतो त्यानंतर समजा आपल्याला एकाद्या शहरामध्ये जायचं आहे तिथेही गेल्यानंतर जे आपल्याला लागणार आहे ते त्याचं तेथलं हॉटेलचं बुकिंग आधीच नेटवर बघून किंवा आधीच्या ओळखीच्या हिशोबाने फोन करून क करून घेतो तिथे लागल लागणारी एखादी गाडी पण मी आधीच हायर करून ठेवतो यवतमाळला पण ट्रेनला जर पोचायचं असेल तर आधीच ओला किंवा रिक्षा किंवा एखादी गाडी प्रायव्हेट गाडी बुक करून ठेवतो तर सर्वच गोष्टींचा किंवा जर लांबची ट्रिप असेल जास्त दिवसांचं तर ते बरोबर खाण्यापिण्याच्या जसं आपण साऊथला गेलो तर साऊथचं जे जेवण आहे ते आपल्याला लवकर आवडत नाहीे किंवा आपलं पोट भरत नाही तर त्यासाठी घरून काहीे खायची पदार्थ जे आठ दहा दिवस टिकतील असे पदार्थ बनवून घेऊन जाणं हे सर्व नियोजन आधीच करून ठेवतो